हॅलो नमस्ते रुपाली गारमेंट्समधनं मी ममता बोलते आहे बोला मॅडम बोला

बरं हां तर मॅडम आपल्याकडे की नाही आता दिवाळीनिमित्त सेल लागलेला आहे आपल्या रुपम गारमेंट्समध्ये ड्रेसेसचा आणि साड्यांचा सेल लागलेला आहे आणि त्यावरती कमीत कमी एक चाळीस ते पन्नास टक्के सूट आहे तर साड्या ज्या आहेत त्या तुम्हाला कुठल्या प्रकारच्या पाहिजे आहे कोणत्या वेरायटीजमध्ये

अच्छा अच्छा

तीसच्या साड्या आहेत हां अच्छा तर आपल्याकडे बनारसी पॅटन आहे जो येवला पॅटन म्हणत आहे तुम्ही तो नाही आहे त्यानंतर सिल्कमध्ये आहे आपल्याकडे तर बनारसी पॅटनमध्ये महाराष्ट्रीयन आहे आपल्याकडे पैठणीमध्ये आणि जरीकाठामध्ये पण आहे तर त्यामध्ये तुम्हाला भेटून जातील तुम्हाला हवे ते कलर्स पण भेटून जातील त्यामध्ये

पैठणीचा जो रेट आहे आपल्याकडे पाचशे रुपयापासून सुरुवात आहे झालेली हां तं ती पाश्श्य बनारसी सिल्क ही आपल्याकडे हजार रुपयापासून आहे हजार रुपयापासून ते दहा हजाराच्या रेंजपर्यंतची आहे आपल्याकडे सिल्क साडी जी आहे ती आपल्याकडे दोनशेपासून आहे ती तुम्ही डेली युजेसचसाठी पण वापरू शकता आणि जर बाहेर जाण्यासाठी पाहिजे असेल तर ते पाचशे रुपयापासनं छान प्रकारच्या साड्या आहेत सिल्कमधल्या

कुर्ती ज्या आहेत त्या आपल्याकडे दीडशे रुपयापासून सुरुवात आहे ते मॅक्झिमम रेंजपर्यंत आहेत

ठीक आहे याच्यावरती आजचं याच्यावरती आता आपल्याकडे की नाही दिवाळीनिमित्त ऑफर चाललेला आहे चाळीस ते पन्नास टक्के तुम्हाला डिस्काउंट भेटणार ठीक आहे तर ह्या ज्या साड्या आहेत तुम्ही ज्या रेटच्या मागवत आहेत तर त्या रेटमध्ये तुम्हाला चाळीस ते पन्नास टक्के तुम्हाला सूट होल सूट भेटेल आणि हे दिवाळीच्या आधी तुमच्याकडे म्हणजे तुम्हाला भेटून जाईल तर तुम्हाला हे घरपोच पाहिजे आहे की तुम्ही शॉपमध्ये येणार घरपोच ठीक आहे चालेल तुम्ही मला तुमचा ॲड्रेस पाठवून द्या आणि ही जी आहे तुम्हाला डिलेव्हरी होऊन जाईल अच्छा ठीक आहे चालेल मॅडम आणि पेमेंट जो आहे तो तुम्ही ऑनलाईन पण करू शकता आणि कॅश ऑन डिलेव्हरी दोन्ही पण आहे आपल्याकडे ठीक आहे चालेल चालेल ओके ठीक आहे मॅम थँक्यू